बुलढाणा जिल्हा हा तसा आकारमानाने छोटा जिल्हा आहे पण ह्या जिल्ह्यामध्ये राजकीय संरचना जर आपण पाहिली तर या राजकीय परिस्थिती आपल्याला खूप वेगळी इथे दिसते कारण की येथील लोक खूप जागरूत आहेत त्यामुळे ते आपला प्रतिनिधी निवडत असताना ते खूप विचार करून आपला प्रतिनिधी निवडतात असं मला दिसतं त्याचप्रकारे जर पाहिलं मागील दहा वर्षामध्ये इथे जे आमदार होते त्या आमदारांनी खूप चांगल्यापैकी काम केलेलं दिसतं पण तरीही ते लोकांना जसं पाहिजे तसं नसल्यामुळे मागील पाच वर्षामध्ये इथे नवीन आमदार निवडून आलेले आहेत आणि ते आमदार त्यांचं नांव आहे संजयभाऊ गायकवाड तेही आता सध्याच्या परिस्थितीमध्ये खूप चांगल्यापैकी काम करताना आपल्याला दिसतात आणि बुलढाण्याचं नाही तर बुलढाणा शहराचाच नाही तर पूर्ण बुलढाण्याचा विकास होताना मला दिसत आहे बुलढाणामध्ये चांगले रोड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी शिक्षणसंस्था आहेत किंवा ज्या शिक्षण देण्याचे काम करणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट इथे काम करतात त्या खूप चांगल्यापैकी ते करताना दिसतात चांगल्या चांगल्या संस्था इथे डेवलप होत आहेत आणि त्यामुळे शिक्षण घेण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना बाहेर गावी जात जावं लागत होतं त्यांना त्या जावं लागत नाहिये कारण की बुलढाणामध्ये शिक्षणसंस्था या राजकीय जी स्टॅबिलिटी झालेली आहे या राजकीय स्टॅबिलिटीमुळे आपल्याला बुलढाण्याचा विकास होताना दिसत आहे